मला लिहायला खूप आवडतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणा करणं किंवा वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिणं किंवा दररोज एका पानावर किंवा एका मोठ्या पेपरवर एक दिवसाचा एक पूर्ण स्वाध्याय असं म्हणू शकतो किंवा होमवर्क आपण म्हणू शकतो तसं मी दररोज एका वेगळ्या भाषेमध्ये किंवा वेगळ्या एका लिखाणामध्ये वेगवेगळं लिखाण करणं किंवा वेगवेगळ्या गोष्टी लिहिणं ह्याचा मी रोज सराव करते जेणेकरून माझा लिहिण्याचं कौशल्य वाढेल आणि त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या भाषांचा समावेश करते की वेगवेगळ्या भाषा शिकणं वेगवेगळ्या भाषेतून लिहिणं वेगवेगळे अक्षरं वापरणं किंवा वेगवेगळ्या टाईपचं लिहिणं किंवा आज थोडंसं मराठी भाषेमध्ये लिहिलं तर उद्या थोडंसं कर्स्यू लिपी इंग्लिशमध्ये लिहिणं अशा वेगवेगळ्या भाषांचा समावेश करून मला वेगवेगळ्या भाषा जाणून घेणं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी लिहिणं आणि माझ्या लिखाणामध्ये अजून अजून कौशल्य आत्मसात करणं किंवा वेगळं अजून काहीतरी करता येतील मला लिखाणामध्ये अजून माझं अक्षर कसं सुधारेल अजून त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील का ह्या दृष्टीने मी वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिणं ह्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून माझं लिहिण्याचं कौशल्य वाढेल आणि त्याच्यातून अजून काहीतरी मला करता येईल